धर्मामुळे लोक एकत्र येतात जसं की मी एक जैन समुदायामधील जन्मलेलाय तर आमच्या धर्मामध्ये ममहावीर जयंती हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात मनाव त्यामुळे काय होतात धर्माच्या नावा खाली का होईना लोक एकत्र येतात महावीर जयंतीच्या अगोदर पंधरा दिवस दिवसापासून झांजपथक अशे वेगवेगळे जे असतात कार्यक्रम घेणारे लोक एकत्र येतात मीटिंग बसवतात आणि ते आपोआप डिस्कशन करतात ठरवतात की आपल्याला महावीर जयंतीला काय काय करायचंय तर धर्मच हे कारण आहे की त्याच्यामुळं लोक एकत्र येतात आणि तो धार्मिक समारंभ म्हंटला तर लोक काय करतात एकतर काही फुकट खाण्यासाठी येतात नाही तर काही जर असतात ते काम करण्यासाठी येतात कारण त्यांना धर्म हा प्रिय असतो मग अशा मी सांगतोय की महावीर जयंतीच्या दिवशी लोक सकाळी लवकर उठतात मंदिरमध्ये येतात भगवान महावीरांचा बाल महावीरांचा अभिषेक करतात वेगवेगळी गाणी गायली जातात भोजन केली जातं दुपारी महाप्रसाद ठेवला जातो आणि संध्याकाळी मोठ्ठी मिरवणूक काढली जाते मग ती मिरवणूक पाहण्यासाठी वेगवेगळ्या गावातून पण लोक येतात आनि त्याच्यात पाच घोडे त्यांचा मागे एकहत्ती मग त्याच्यामध्ये रतामध्ये सवार होणारे लोक त्याची बोली लावली जाते आणि बोलीच्या नावाखाली पैसा उधळला जातो परंतु लोक एकत्र येतात